महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीवर अनेक अनेक प्रकारच्या समाजांचा अनेक जातींचा प्रभाव आहे म्हणजे आग्री आग्री समाज असेल कोळी समाज असेल व्यापारी समाज असेल ब्राह्मण समाज असेल मराठा समाज असेल क्षत्रिय समाज असेल भंडारी बरेच असे वेगवेगळे समाज महाराष्ट्रात राहतात तर त्यानी त्यानी त्यांचा त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवर लोकसंस्कृतीवरती पाडला महाराष्ट्राच्या संस्कृतीत बदल हे परकीय महाराष्ट्राच्या बाहेरची लोकं असतील तर त्यांच्यामुळेही झाले आहेत बरेचसे उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मुंबईत राहतात गुजराती समाज असेल राजस्थानी समाज असेल अ आपले अ उ अ उत्तर पूर्वेकडचे जी राज्ययत तिकडची लोकं असतील ती इकडे येऊन राहिली आहेत तर हे सगळ्या प्रकारची लोकं मुंबई आणि म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबईच्या ओघाने लोकं येऊन राहिली आहेत कारण महाराष्ट्रातली औद्योगिक जी औद्योगिक विकास आहे जो जो इतर राज्यांपेक्षा कदाचित थोडा जास्त असेल त्याच्यामुळे महाराष्ट्रात संधीही खूप आहेत रोजगाराच्या आणि मुंबईत म्हणजे मुख्यत्वे करून त्यामुळे सर्व प्रकारच्या संस्कृतींचा इकडे एक वेगळा एक मिलाफ आपल्याला एक एकच साईट वेगळी एक त्याची जडणघडण आपल्याला बघायला मिळते तर अशी एक महाराष्ट्राची संस्कृती एक आपण एक ज्याला कॉस्मोपोलिटीयन म्हणतो आपण अशी मिश्र अशी संस्कृती मूळ मूळ संस्कृती ही मराठी म म मराठीचा म्हणजे म म मराठी संस्कृतीच आहे मूळ पण तरीही इतर इतरही राज्यांची संस्कृतीचं इतरही राज्यांच्या संस्कृतीचं पालन इकडे होतं त्यांचे त्यांचे सणउत्सव साजरे होतात कारण की तेवढ्या संख्येने लोकं राहतात बाकीच्या राज्यांमधली इकडे महाराष्ट्र प्राकृत महाराष्ट्र प्राकृत भाषेची जी महाराष्ट्र डायलेक्ट आहे तीही पूर्वी बोलली जात होती महाराष्ट्र प्राकृत असेल वेगवेगळ्या भाषा अहिराणी कोकणी आहे मालवणीये मग कातकरी समाजाची वेगळी भाषा म्हणजे प्रत्येक आदिवासी समाजाच्या त्यांच्या त्यांच्या भाषा आहेत अशा वऱ्हाडी आपली असेल खानदेशी बोली असेल मराठवाड्याची एक वेगळीच स्वतःची बोली आहे अशा वेगवेगळ्या भाषांचाही प्रभाव आहे आणि अ तशा त्या त्या त्या भागात बोलल्या जातात तर पूर्वीची महाराष्ट्र प्राकृत होती ती आता हळूहळू बदल होत त्यात बाकीच्या अशा भाषांचे शब्द त्यात जोडले गेले आणि ती आत्ताची जी आधुनिक मराठी आहे ती जी कागदोपत्री व्यवहारात वापरली जाते ती मराठी आधुनिक मराठी आहे ज्याला आपण एक स्टँडर्ड मराठी असं म्हणू शकतो किवा आधुनिक मराठी तशी आहे